माझा आवडता खेळाडू द विराट कोहली आहे ते विराट कोहली फेमस आहे ते विराट कोहली खूप चांगला आहे कारण त्याचं त्याचं क्रिकेट खेळणं ते खूप फेमस आहे म्हणून त्याच्या ते असं खूप स्वभावाला चांगलं आहे त्यांच्या फॅनला हर्ट करत नाही फोटो काढत त्यां ते फॅन घेरी खूप आहे तर त्यांच्यामुळं आर सी बी जिंंकली विराट कोहली विराट कोहली आजपर्यंत जिंकत नाही आली पण यावेळेसची ट्रॉफी त्यानं जिंकली आर सी बीची मी मला मी कधी पण आर सी बीकडूनच राहते विराट कोहलीची फॅमिली आहे त्याची बायको अनुष्का शर्माला दोन लेकरं आहेतं विरीष्का आणि अक्की विराट कोहली ही खूप फेमस गाय आहे आणि त्याला त्या विराट कोहली विराट कोहलीला मी भेट विराट कोहलीला भेटायचा चान्स भेटला तर मी त्याला ऑटोग्राफ मागेल मी त्याला ऑटोग्राफ मागेल विराट कोहलीची स्पेशालिटी खूप चा भारी आहे त्याचे खूप फॅन्स फॅन्स आहेत तर ते क्रिकेट खूप भारी खेळते मी त्याला भेटल्यावर सेल्फी मागेल आणि विराट कोहली विराट कोहली खूप फेमस आहे क्रिकेटमधी ते आर सी बी या वेळेस जिंकला वर्ल्डकप असं असं ते खूप वेळेस हरत आला मला खूप इमोशनल झाले विराट कोहली हे खूप भारी प्रिय क्रिकेटर आहे त्याला त्याची बायको अनुष्का ते